काळानुसार मित्रांनो खूप हा खेळ बदलत गेले सुरुवातीला जेव्हा मी लहान होतो जेव्हा माझ्या मामाच्या गावी जायचो माझ्या गावी जायचो तेव्हा आम्ही गुल्ली दंडा गोट्या मिट्या असे खेळ खेळायचो खेड्यात ह्या खेळांचा खूप म्हणजे महत्त्व होतं खूप मुळं हे खेळताना मज्जा यायची तेव्हाच्या काळातपण जसं जसं काळ बदलत गेला मित्रांनो नंतर जसं जसं आम्ही आमच्या शाळेत आलो शहरात शिकण्यासाठी आलो तेव्हा मग आम्ही वॉलीबॉल खेळायला लागलो शहरातल्या मुलं कबड्डी खेळत होते भरपूर मुलांना क्रिकेटचा छंद होता ते मुलं क्रिकेट चे म्हणजे वर्ग लावून क्रिकेट खेळत होते मग क्रिकेटचा हा क्रेज आपल्या म्हणजे महाराष्ट्रात देशात खूप वाढत गेला मित्रांनो मग सर्वजण क्रिकेट खेळत गेलो आम्ही आमच्या शाळेच्या मैदानावरपण खूप क्रिकेट खेळलो मित्रांनो हा खेळ खेळण्यात खूप मज्जा यायची मित्रांनो मग जसं जसं आणखी काळ बदलत गेला मग आमच्या जवळ कोरोना महामारी आली जेव्हा सर्वेजणं घरात बंद होते तेव्हा मग मित्रांनो ऑनलाईन गेमिंगचा हा खूप क्रेज वाढला आपल्या देशात मग तेव्हा पबजी फ्री फायर कॉल ऑफ ड्युटी सारख्या गेमचा खूप प्रसार करण्यात आला तेव्हापासून सर्व मुलं या खेळाकडे वळले मित्रांनो मग हा खेळ खेळताना म्हणजे मुलांना मुलांना आपल्या नैसर्गिक खेळ त्यांनी त्यांना विसर पडला या खेळांचा आणि मुलं खूप या ऑनलाईन गेमिंग कच्याचा प्रवाहात आले आणि हा ऑनलाईन गेम खेळण्यात पण मज्जा आहे पण हे एक शरीरासाठी हानिकारक आहे